मी अजूनपर्यंत मराठीमध्ये अनुवाद केलेला नाही आहे माझं शैक्षणिक क्षेत्र हे बँकिंग आणि फायनान्शिअल आहे त्याच्यामुळे मराठीमध्ये अनुवादित करण्याचा अजूनपर्यंत मला कधी अनुभव आलेला नाही आहे